नमस्कार मोबाईल वेडी ली झालीए ही पिढी आणि अगदी खरे आहे मी माझ्या घरचा पण अनुभव बघतो माझ्या नातलगांमधे बघतो सर्वत्र मला हेच दिसतं आहे की माणसानी माणसाशी संवाद जास्ती करावा तुम्ही यंत्रासमोर मोबाईलसमोर जास्ती राहिलात तर संवाद कमी आणि वाद जास्ती होत आहेत आणि याच्यामुळे लहान वयातच मुलांना चष्मे लागत आहेत कारण जी काही त्या मोबाईलच्या स्क्रीनवरच्या प्रकाशाची तीव्रता आहे ती डोळ्यांना घातक आहे आणि खूपशी मुलं ही रात्री काळोखामधे मोबाईलवरती व्हिडिओ गेम्स मोबाईल गेम्स किंवा चॅट करत बसतात आणि याचा दुष्परिणाम त्यांच्या नकळतपणे डोळ्यांवरती होतो तर तरुण वयात या गोष्टी कळत नाहीत पण नंतर मेंदूपर्यंत हा त्रास जाऊन पोसतो खूपदा आपण असंही पाहिलं आहे की अतिवापरामुळं या मुलांना एकटेपणा हा एवढा होतो की त्यांना आपल्या घरी कोणी पाहुणा आला किंवा कोणी मित्र असेल तर त्याच्याबरोबर एकत्र जाणं राहणं हेही त्यांना आवडत नाही इतके ते वेगळे होतात थोडक्यात ते पण एक यंत्रच बनू शकतात आता यासाठी आपण काय केलं पाहिजे तर एक ठराविक वेळ मुलांना मोबाईलसाठी द्यावी अतिशय लहान वयामध्ये कोवळ्या वयामध्ये त्यांना मोबाईल देऊच नाही दुसरी गोष्ट दोन वेळचं जेवण कुटुंबानी एकत्रितपणे करावं जेणेकरून जेवणाच्या टेबलवरती संवाद होतील आणि या वेळेला मोबाईल बंद ठेवावे जसं आपण उपवास करतो तसा आठवड्यातला एक रविवार हा मोबाईल उपवासाचा ठेवावा अशाच छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांचं मत घेऊन त्यांच्या बरोबरच आपण स्वत केलं तर मुलांना त्याचं आचरण करणं सोपं जाईल नाईतर होईल असं की आपण राहतो एकत्र परंतु या अतिवापरामुळे आपलं खेळाकडे दुर्लक्ष होऊन शारीरिक व्याधी तयार होतील असं मला वाटतं धन्यवाद